जास्तीत जास्त मुले पब क्रिकेट फुटबॉल व्हिडिओ गेम याव्यतिरिक्त मुले लुडो चेस कॅरम तसेच पाळणा आगगाडी घसरगुंडी हेलिकॅप्टर अशा प्रकारचे खेळ खेळतात